हो योगासनामध्ये ध्यान आणि प्राणायाम हे केलंच जातं आणि हे खूप कंपल्सरी आहे करण ध्यानमुळे आपली स्मरणशक्ती वाढते आपण शांतता फील करतो आपलं टेन्शन फ्री होतो लक्षकेंद्रित होतं आपलं ध्यान केल्यामुळे आणि प्राणायामामुळेसुद्धा आपल्याला भरपूर फायदे होतात शरीर आपले खूप नियंत्र नियंत्रित राहते कोलेस्ट्रॉल पण कमी होतो आपलं मानसिक ताण कमी होतो आणि योगामध्ये ध्यान आणि प्राणायाम ही खूप महत्त्वाची भूमिका आहे सो आपल्याला ते करणं खूप गरजेचंच आहे आणि शरीरासाठी पण ते खूप गरजेचं आहे सगळ्यांनी केलंच पाहिजे